राज्यात विविध पद्धतीचं शिक्षण योजना सुरू आहेत तसे खाजगीमध्ये कोचिंग क्लासेस आहेत क्लासेस आहेत त्यामुळे शाळेमध्ये जेवढं लक्ष देता येत नाही तेवढं त्या क्लासमध्ये लक्ष देता येतं आणि त्यामुळे मुलांच्या प्रग मुलांच्यात प्रगती होती आणि शिक्षणाची पद्धत शिक्ष शिकायची पद्धत बदलते त्यामुळं शिक्ष ज्ञानात भर पडतो